मला बगीचात काम करायला आवडते माझ्याकडे बगीचा लावला आहे मी पेरूंचे झाड आहे चिकूचे आहे आं डाळिंबाचं आहे आंब्याचं पण आता आंब्याच्या झाडाला खूप सारा बहर आला आहे उन्हाळ्यात आंबे येईल त्याला मग आम्ही आंबा उतरवतो दुसऱ्याच्या हातानी आणि मार्केटात विकायला नेतो खूप सारे पैसे येते खूप चांगला भाव मिळतात आंब्यांना आता पेरूला पण आले होते आम्ही पेरू पण मार्केटात विकायला नेला ति त्यांचे पण पैसे मिळाले चिकू येते उन्हाळ्यात आता चिकू पण खूप सारे आले आहे पुरे भरून झाड भरून आणि फुलं पण माझ्याकडे फुलांचा पण बगीचा आहे शेवंतीचे फुलं आहे माझ्याकडे झेंडूचे रो झाडं आहे त्याला पण खूप सारे फुलं आले आहे ते पण आम्ही झेंडूचे फुलं शेवंतीचे फुलं मार्केटात विकायला नेत असतो आणि त्यांचे पण पैसे येत असते